हॅलो उज्वल ट्रॅव्हल्स एजन्सीमधून बोलत आहात का माज माझं नाव विमल लिंगायत आहे मी गं तुमच्या एजन्सीमधनं बुकिंग केली होती हो मला माझ्या कुटुंबाशी सोबत पर्यटनाला जायचं होता क्रॅब ड्रायव्हरसोबत बोलले होते मी हो की लवकर सकाळी लवकरच जायचं आहे घरनं हं पण त्यांचं फोन लागत नाही आहे ना नाही त्यांचं फोन नाही लागत आहे त्यांच्याशी संपर्क ना होत आहे आम्हाला लवकर जायचं होतं त्यांना सांगितलं मी तरीपण आले नाहीत ते ओ के ठीक आहे न तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणखी मला कॉल करा ओ के नाही नाही तुम्ही त्यांचं हे ते ड्रायव्हरसोबत संपर्क करून बघा ना आणखी मला इन्फॉर्म करा ओ के नाही फोन उचलत नाही आहेत ते खूपदा प्रयत्न केला आहे त्यांना सांगितलं पण होतं पण ते फोन उचलत पण नाही आहेत आणखी आले पण नाही आतापर्यंत तर तुम्ही त्यांच्या शी संपर्क करून मला सांगा ना ओ के सर ओ के